ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याबाबत सर्वांनाच माहिती आहे याचे फायदे तोटे हे तर सर्वांना माहिती आहेतच पण तरी सुद्धा आपण त्याचा वापर नेहमी व रोजच्या जीवनात खूप प्रमाणात करत आहोत यामुळे सर्व जीवनात खूप सोप्पं झालं आहे एखाद्या विषयाची एखाद्या वस्तूची माहिती जर मिळवायची आहे तरी एका मिनटात आपण ती ए आयद्वारे मिळवू शकतो खूप अशा गोष्टी होत्या ज्या अशक्य होत्या त्या सुद्धा ए आयद्वारे खूप सोप्या आणि सरळ झालेल्या आहेत ए आयचे फायदे म्हणाल तर रोजच्या जीवनात ए आयला खूप महत्त्व आहे आपल्या कामात सुद्धा ए आयमुळे खूप मदत होती आपण वेगवेगळी कामे खूप सरळ व सोप्या पद्धतीने करू शकतो एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसेल आपण जेव्हा शिकत असतो त्यावेळेस एखादी गोष्ट जर आपल्याला समजत नसेल तर याद्वारे आपल्याला ती सरळ आणि सोपी होऊन जाते पण जसे याचे फायदे आहेत तसेच याचे तोटे सुद्धा आहेत रोजच्या जीवनात आपण त्याच्यावर खूपच अवलंबून राहू लागलो आहोत एखादी गोष्ट आपल्याला सहज व सरळपणे वापर करता येऊ शकत असते किंवा ते आपण वापरू शकत असतो पण तरी सुद्धा आपण ए आयवर अवलंबून राहतो एखादी गोष्ट आपण जास्त त्याच्यामागे लागतच नाही त्याचा शोध घेतच नाही डायरेक्ट ए आयद्वारे आपण त्याचं सरळ आणि सोप्या पद्धतीने कशी ती भेटेल फक्त याच्याकडे आपलं लक्ष जास्त वेधलेलं असतं तर हे कुठे तरी चुकते आपण त्याच्यावर जास्त अवलंबून नाही राहिलं पाहिजे जेवढं आपल्याला जास्त गरज असेल फक्त त्याचसाठी ए आयचा उपयोग केला पाहिजे आणि ज्या गोष्टी खरंच खूप सोप्या आहेत त्याच्यासाठी आपण थोडे ना थोडे तर कष्ट घेतलेच पाहिजे ए यामुळे लोक त्यांची क्रिएटिव्हिटी खरंच गमावत आहेत कारण आधी आपण एखादी गोष्टीसाठी विचार करायचो एखादी गोष्ट करण्यासाठी ती ठरवायचो त्याचं प्लॅनिंग करायचो आणि मग ती गोष्ट ठरवायचो पण आता ए आद्वारे हे आपण काहीच करत नाही एखादी गोष्ट करायचं म्हटलं तर डायरेक्ट ए आवर अवलंबून आहे आपण ती करून टाकतो जसं उदाहरणार्थ आपल्याला शाळेतून वेगवेगळ्या प्रोजेक्ट दिले जातात आधी एखादी वेळेस प्रोजेक्ट दिला जायचं त्यावेळेस आपण त्याच्यावर काही तरी शोधायचो संशोधन करायचो काय आहे ते नीट जाणून घ्यायचो पण आता ए आयद्वारे ते खूप सरळ झालेलं आहे आणि सोपं झालेलं आहे फक्त तो प्रोजेक्ट जर टाकला तर आपल्याला सरळ सरळ काय आहे तो कसं करावे सगळं भेटून जातं आणि त्यामुळे आपण त्याच्याबद्दल जास्त विचार करतच नाही जसंच्या तसं उतरून आपण तो तयार करतो आणि सबमिट करतो सो यामुळे कुठे ना कुठे तर आपली जी क्रिएटिव्हिटी आहे ती कमी होत चलली आहे लोकं ती गमावत आहेत आपण त्याचा वापरच करत नाही आहोत आपण खूप अवलंबून राहू लागलो आहोत ए आयवर